गायन ये गुरु कडुन उत्तम प्रकारे शिकता येते हे बरोबर आहे आणि माझं गुरु जे आहे ते म्हणायला गेलं तर पंडित भीमसेन जोशी हे खूप छान प्रकारे शास्त्रीय गायन करतात आणि त्यांच्याकडून मला शिकायला खूप आवडतं त्यांच्याविशी सांगायला गेलं तर त्यांचे जे शास्त्रीय गायन आहे एकदम खूप छान आ मधुर असे ऐकायला आवडतात आणि ते खूप छान प्रकारे गातात आणि त्यांचा अनुभव पाहायला गेलं तर एकदम त्यांच्या गाण्यामध्ये असं दंगून जाते माणूस आणि स्वतःला विसरून जाते इतके छान प्रकारे गोड गातात ते आणि खूप छान प्रकारे गातात